धाराशिव सध्याचे उस्मानाबाद हे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभगातील ऐ ऐतिहासिक गाव आहे धाराशिव गावातील प्रमुख स्थानिक देवता म्हणजे योगेश्वरी देवी योगेश्वरी ही ग्रामदैवत असून ती गावाच्या रक्षणाकर्ती मानली जाते तिचे मंदिर धाराशिव शहरात असून ती भाविकाची श्रद्धास्थान आहे योगेश्वरीदेवी उपासनेचे खास प्रथा आणि पारंपरिक पाळल्या जातात चैत्र पौर्णिमेच्या काळात देवीची जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो यावेळी हजारो भाविक देवी क देवी दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात मंदिर मंदिरात देवी मूर्ती विशेष रीतसर सजवली जाते होम हवन आणि आभिषेक केले जातात गावकरी उपवास करतात आणि देवीला नै नैवेद्य अर्पण करतात त्यात पुरणपोळी शिरा आणि लाडू यांचा समाज समावेश असतो जागरण गाणं आणि भक्तिगीते हे या उपासनेची एक भाग आहे काही लोक नवस फेडण्यासाठी देवीसमोर ओटी भरतात किंवा नवसाची साखरहार अर्पण करा करतात योगेश्वरी देवीची उपासना म्हणजे गावकरी हे भाविक यांची एकत्र आणि भक्तिभावाने नाते जपले आणि पारंपरिक संस्कृती जतन आहे